माझ्या जीवनात लय संघर्ष होता बापा लय कठीण परिस्थिती होती त्याला म्या बरोबर हाताळलं बापा खदानवर जा लागे गोटे फोडा लागं आणि लेकरं घरी येऊन स्वयंपाकपाणी करून लेकराईले जेऊ घालावं लागे असं काम करता करता मग गोटे काढाले बसली बापा मी गोटे काढाले बसली माणूस काही नव्हता एकलीले जावं लागे माणूस होता महिन्यानं माणूस महिन्यानं असल्यावर लेकरं घेऊन एकलीलेच जावं लागे लहान लेकरायले पाळणा करो पाळण्यात टाको आणि मी गोटा काढून गोटा फोडू बापा असं करता करता एक दिवस काय झालं गोटा काढाले गेली जशी गोटा काढाले गेली जशी पूर्ण खदान माया अंगावर खचली माया अंगावर खसल्यावर माअं डोकं फुटलं सारं नाक फुटलं सारं रक्ताचा पुरून पूर वाहू लागला मग लोक धावले खदानीतले लोक धावले फावड्यानं माझ्या अंगावरली माती ओढली मला वर काढलं रक्त पुसलं आणि तोंड धुतलं मला कुठे लागलं कुठे नाही तर तोंडाचं ओठाची शीरही तुटली बापा आणि लागे पायालाही लागलं सरं मग हा सारा भेजा फुटला मग तिथून दवाखान्यात नेलं दवाखाना केला बोलताही येइना मला ना काही करता येइना असे संन हे झाले परिस्थिती आहे बापा माअली दोन लेकरं होते आणि दोन पोरी होत्या दोन पोरं होते याईले कुटुंबाले क कसं खाऊ घालू मी म्हणून गिट्टीवर जालागे आमची परिस्थिती लई नाजूक होती माणूस महिन्यानं राहे मी यालो बायसंग माणसेसंग खदान कामावर जाव खदान कामं केले बा लेकरं तर जगावंच लागत होते लेकरं जगवल्याशिवाय पर्याय थोडीच होता काही लेकरं जगवले म्हणून आता आपल्याला भाकरी खाऊ घालतीन ते नाहीच जगवले असते आपण त्याईले तर आपल्याला भाकर खाऊ घालत होते काय ते अशी परिस्थिती झाली आमची